आपण लग्नात खूप धमाल करतो मस्ती करतो डान्स करतो हे लग्नसमारंभ असलं की सगळ्यांचं एकत्रित येणं हे होतच असते तर लग्नात आपण डान्स करून एकामेकांशी छान गंमती हसी मजाक करून लग्न हे कार्यक्रम पार पाडतो नवीन नवरी घरात येते तर तिलाही असा आनंददायी कुटुंब पाहून छान खूप वाटते संगीत नृत्यासाठी चांगली गाणी म्हणजे नवराई माझी गुलाबाची कळी हळद पिवळी इत्यादी गाणे आहेत मला त्यातील आवडत गाणं म्हणजे नवराई माझी लाडाची कारण की त्या गाण्याचा अर्थ पण सुध्दा आपल्याला समजतो मी माझ्या दादाच्या लग्नात या गाण्यावर डान्स केला सगळ्यांनी माझी छान तारीफ केली आपण लग्नात बँड किंवा मग डी जे यावर तर डान्स करतोच नाहीतर घरातले जे घरातले जे माणसं असते त्यांनाही डान्स त्यांनी कधी केलेलाच नसतो लग्न समारंभात सगळे एकत्रित येऊन जबरदस्ती करून तरी त्यांना डान्स करायलाच लावतात व आपणही या सगळ्यांचा अनुभव घेतो प आपल्यालाही छान वाटते लग्नात आपण नवीची आई असो किंवा नवरीचे बाबा असो किंवा नवरदेवाची आई असो किंवा नवरदेवाचे बाबा असो यांनासुध्दा डान्स करायला आपण उत्सुक त्यांचा डान्स बघायला उत्सुक असतो असे माझ्या घरी लग्न समारात आम्ही आमचा आनंद लुटतो